चित्रे काळणे आणि उपचारात्मक किंवा फायदेशीर असणे हे मला असं वाटतं की चित्राच्या माध्यमातून आपण म्हणजे जे जे नैसर्गिक वातावरण आहे ते आत्मसात करू शकतो त्याच्यामधे कोणते गुणदोष आहेत चित्राच्या माध्यमातून आपण त्याच्यात म्हणजे रेखाटू शकतो त्या माध्यमातून आपल्याला संवेदीनशी संवेदनशीलता म्हणजे अशीस मनाला स्पर्शून जाणारं चित्र असं त्यामधे नि निघत असते आणि एक कल्पनाशक्तीचा फार उपयोग होतोस होत असतो त्याच्यामधे आणि एक व्यक्ती म्हणून गुण तर मला एक म्हणजे असं वा म्हणजे जे जितं जिवंत जागतं कसं चित्र काढता येईल तसं म्हणजे एक व्यक्ती म्हणून मी त्याच्यामधले सर्व गुण संपादन करून ते चित्र काळू शकतो आणि मला यामधून कल्पनाशक्ती शिस्त हे मला म्हणजे याच्यामदमधून मला खूप शिकायला मिळालं आहे